भाज्या आणि फळांच्या चांगल्या वाढीसाठी आपण पारंपरिक पद्धतीने म्हणलं तर गोमूत्राचा वापर करू शकतो त्यानंतर कांद्याची सालपटे पाण्यात भिजून त्या पाण्याचादेखील वापर केल्यानंतर अतिशय चांगले परिणाम दिसून येत असतात त्यानंतर गांडूळ खताचा वापर देखील आपण केल्यानंतर भाज्या आणि फळांची चांगली वाढ होते आणि उत्तम क्वालिटीचे फळं आणि भाज्या आपल्याला खायला मिळतात त्यानुसार त्यानंतर रासायनिक खतदेखील आपल्या पोटामध्ये रसायनं जास्त प्रमाणामध्ये जात नाहीत